मला माझ्या बालपणीच्या आठवणी खूप आहेत आणि मला ते खूप आवडायच्या शाळेच्या आठवणी आहेत मैत्रिणीच्या आठवणी आहेत खेळायच्या आठवणी आहेत आणि या मला खूप खास आहेत कारण कारण की मी खूप त्यांच्यासोबत खेळायचं फिरायला जायचं त्यांच्याशी गप्पा मारायचं ह्या माझ्या सगळ्या लहानपणी मी मी माझ्या मैत्रिणीसोबत खेळायची राहायची आणि छान गप्पा मारायची पण आत्ता हे सगळं पॉसिबल नाही आहे याला आता कधीच कधीच बोलणं होत नाही म्हणून मला ते खूप आवडतात माझ्या लहानपणीच्या माझ्या मैत्रिणी वगैरे खूप आठवण येतात आणि आता ते मला मिळत नाही म्हणून मला त्यांच्याशी माझं बोलणंसुद्धा होत नाही म्हणून मला ते खूप आठवण आहेत